हां बोला

डिसेंबरमध्ये मॅडम तुम्हाला लग्नासाठी म्हणायचं तर आहेत बऱ्यापैकी तारखा आहेत आमच्याकडे उपलब्ध म्हणजे साधारणपणे आठ तारीख आहे दिसते माझ्यासमोर कॅलेंडरमध्ये आठ तारीख आहे त्याच्यानंतर बारा आहे पंधरा आहे सतरा अठरा एकोणीस या तीन तारखा सलग आहेत त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस तारखेपासून पुढं तीस तारखेपर्यंत एखादा दिवस मधला गेलेला आहे बाकी आहे उपलब्ध सगळं तुम्हाला कशा प्रकारे लग्न करायचं होतं म्हणजे वैदिक पद्धतीनं करायचं आहे की आणखीन कुठल्या वेगळ्या पद्धतीनं तिचं रजिस्ट्रेशन करायचं आहे काय करायचं आहे

जेवणाची व्यवस्था आहे ना मॅडम सुंदर व्यवस्था करतो आपण जेवणाची जेवणासाठी तुम्हाला पुष्कळसे आमच्याकडे ऑप्शन्स उपलब्ध आहेत म्हणजे आमच्याकडे साधारणपणे महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असतं त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं कोशिंबीर पापड लिंबू लोणचं मसाले हे सगळं आहे त्याशिवाय आपलं सॅलड असतं त्याच्यानंतर भाज्यांमध्ये तीन भाज्यांचे ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता आम्ही भाज्यांचे ऑप्शन्स तुम्हाला दाखवू तुम्ही आमच्या ऑफिसला या आम्ही तुम्हाला ऑप्शन्स दाखवू तर त्याच्यातून तीन भाज्या त्याच्यानंतर भाताचे दोन प्रकार तुम्ही निवडू शकता साधा भात आणि मसाले भात किंवा पुलाव किंवा बिर्याणी किंवा जे काही ज्या पद्धतीचं हवं त्या पद्धतीचं त्याच्यानंतर एक डाळ डाळीचा एक प्रकार उपलब्ध आहे त्याच्यामध्ये त्याशिवाय मग स्वीटमध्ये वेगळ्या वेगळ्या वरायटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यातले तुम्ही एक दोन तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही निवडू शकता त्याच्याशिवाय तुम्हाला हवा असेल तर तिथे आम्ही चाटचे काउंटर देऊ शकतो चाटच्या काउंटरवरती तुम्हाला वेगळ्यावेगळ्या प्रकारचे जे सगळे चाट आयटम्स असतात ते मिळतील चायनीज आयटम मिळतील हां सेफ्टीबद्दल सांगायचं तर हां बोला मॅडम तुम्ही काय म्हणत होतात फायर फायर क्रॅकरचं असं आहे मॅडम की आपलं जे कार्यालय जे आहे ते अगदी मध्यवस्थित आहे त्यामुळं फायर क्रॅकरच्या वेळेवरती बंधनं आहेत आपल्या अंगणामध्ये फायर कॅकरची आपण सोय केलेली आहे तिथे हवे तसे फटाके उडवू शकता परंतु त्याच्या वेळेवरती मर्यादा आहे म्हण साधारणपणे रात्री नऊनंतर फटाके उडवायला आमच्या इथे परवानगी नाही त्यामुळे नऊच्या आत आणि आम्ही त्याच्याकरता मोकळा पटांगण ठेवलेला आहे पूर्ण पार्किंगपासून देखील दूर आहे आणि आपल्या कार्यालयाच्या दरवाज्यापासूनही दूर आहे त्यामुळे तिथे फक्त फटाके उडवणारे लोक जातील आणि ते उडवतील असं होऊ शकतं बाकी कार्यालयाच्या आतल्या व्यवस्थेबद्दल म्हणाल तर प्रत्येक फ्लोअरवरती प्रत्येक जिन्यामध्ये आम्ही फायर एक्स्टींगिशर ठेवलेले आहेत ज्याचा आगदीच गरज पडली तर वापर होऊ शकतो त्याशिवाय जिने जे आहेत आपले ते जिने बऱ्यापैकी रुंद आहेत त्याच्यामुळे काही जर का अनुच प्रकार घडला घडू नाही आहे पण घडला तर लोकांना चटकन बाहेर पडता येईल या पद्धतीनं आम्ही सोय केलेली आहे त्याची तुम्ही काळजी करू नका स्वच्छतेसाठी मॅडम आपली वेगळीच टीम आहे पूर्ण म्हणजे जे अन्न बनवणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे लोक आम्ही स्वच्छतेकरता ठेवलेले आहेत दिवसातून तीनदा पूर्ण फ्लोअर पुसून घेतलं जातं स्वच्छपणे आणि ती सगळी स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टी आम्ही मेंटेन करतो हायजिन पूर्णपणे पाळलं जातं तुम्ही या मॅडम एकदा आपल्या ऑफिसला या भेटा म्हणजे मग तुम्हाला पुढची कल्पना पूर्ण मिळून जाईल हो हो मॅडम धन्यवाद मॅडम